मी ज्या ठिकाणी राहतो तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात यायला हवामानाचं किंवा एखादं कारण असं फारसं लागत नाही कारण कोल्हापूरमध्ये विमानतळ बसची सोय शिवाय रेल्वेची सोय ही भरपूर आहे आणखी दुसरं सांगायचं तर इथलं हवामान खूप चांगलं असतं बाराही महिने वातावरण म्हणा किंवा तापमान योग्य असतं पर्यटनासाठी त्यामुळे कोणत्याही दिवशी उठलं आणि कोल्हापूरला आलं तरी चालतं कोल्हापूरपासून काही अंतरावर पुणे मुंबई लागतं शिवाय कोक कोल्हापूरपासून कोकण किनारपट्टी जवळ आहे कोल्हापूरवरून गोवाही जवळ आहे आणि कर्नाटकची सीमा तीही जवळ आहे त्यामुळे तसं बघायला गेलं तर कोल्हापूर हे मध्यवर्तीय ठिकाण या प्रत्येक ठिकाणी जायला अगदीच सांगायचं झालं तर विशिष्ट सण म्हणा किंवा यात्रा वगैरे असं काही नसतं पण कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे जे साडेतीन पिठांपैकी एक आहे आणि इथं नवरात्रीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर देवीचा उत्सव असतो गणपती गणेश उत्सव तोही इथं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याशिवाय असे महालक्ष्मी मंदिराचं एक वैशिष्ट असं आहे की दक्षिण दक्षिणायन आणि उत्तरायण या या ज्या निसर्गाच्या निसर्गाच्या जे निसर्गाच्या जे गोष्टी आहेत की जे घडतं त्यावेळेला किरणोत्सव होतो किरणोत्सव म्हणजे काय असतं की सूर्याची किरणं थेट महालक्ष्मीच्या चरणांपासून मुखापर्यंत पोहोचतात आणि नंतर ती लुप्त होतात संध्याकाळच्या वेळेला म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर बांधताना असं बांधलं आहे की सूर्याची किरणे वर्षाच्या वर्षाच्या विशिष्ट दिवशी ठराविक वेळी ती सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या च मुखा मूर्तीवर येतील आणि चेहऱ्यापर्यंत येऊन अदृश्य होतील अशा या प्रकारचं विशिष्ट रचना केलेली आहे त्यामुळं हा जो किरणोत्सवचा कार्यक्रम असतो तो वर्षातून दोन वेळा घडतो साधारण जानेवारी फेब्रुवारीच्या सुरवातीला आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या एंड शेवटी हे घडत असतं त्यामुळे हा जो एक विशिष्ट योग आहे तो बघण्यासाठी लोकं भरपूर वेळेला येतात दुसरा जसं मी म्हटलं तसं नवरात्रीलाही येतात गणपतीलाही येतात तर असे काही ठराविक विशिष्ट हंगाम आहे म्हणा किंवा अशा गोष्टी आहेत ज्यावेळेला माझ्या इथे पर्यटनाला भरपूर लोक येतात